तसं मी स्वतः लिहित असल्यामुळे आणि वाचनाची मुळातच लहानपणापासून मला आवड आहे आणि त्यामुळे अनेक लेखकांना मी वाचलेलं आहे आनेक कवींना वाचलेलं आहे आणि साहजिकच त्याच्यातून काही माझ्या आवडीचे विषय जे आहेत ते बनत गेलेले आहेत आणि काही लेखक आहेत जे विशेषत्वाने मला आवडत गेलेले आहेत त्याच्यामध्ये अगदी कुसुमाग्रजांपासून तर मर्ढेकर बोरकर असतील माडगुळकर असतील यासारख्या लोकांच्या कविता मला आवडतात आणि त्यानंतर अलीकडच्या काळामध्ये जर म्हणाल तर किरन एलेनसारखे कवी आहेत प्रशांत असणारेंसारखे कवी आहेत संजय चौधरी आहेत विवेक उगल मुगले आहेत यांच्यासारखे कवी यांच्या कविता मला प्रकर्षाने आवडतात त्याचप्रमाणे द भा धामनस्कर म्हणून कवि आहे त्यांच्याही कविता मला खूप आवडतात त्याचप्रमाणे सोशल मीडियावरसुद्धा अनेक लोक जे आहेत ते चांगल्या प्रकारे लेखन करत असतात अनेक गजलकार आहेत नाशिकमध्येे जे उत्तम गजला लिहतात त्यांचंही जे लेखन आहे ते मला फेसबुकवर वाचायला आवडत असतं त्याच्यामध्ये संजय गोरडे असतील आकाश कंकाळ असतील पुन्हा प्राजक्ता वेद पाठक म्हणून एक मैत्रीण आहे ती सुुद्धा छान लिहिते बेळगावची पूजा पडांके आहे तिच्याही कविता मला मनापासून आवडतात आणि अजून जर सांगायचं झालं तर लेखकांमध्येे मला विशेषत्वाने आवडलेले लेखक म्हणजे भालचंद्र नेमाडे यांचं कोसला हे जे पुस्तक आहे ते पहिल्यांदा माझ्या वाचनात आलं आणि त्या पुस्तकाने मी अत्यंत भारावून गेले त्याच्यानंतर त्यांचं बिढाण आहे झूल आहे यासारखे पुस्तकं आहेत तीसुद्धा मला अत्यंत आवडलेली त्यांची अशी पुस्तकं आहेत आणि महत्त्वाचं म्हणजे एक माणूस म्हणूनसुद्धा ते एक अतिशय परखड असं ते व्यक्तिमत्व आहे जे काही आहे ते स्पष्टपणे आपलं मत त्यावर ते मांडत असतात त्यासाठी ते कुणाही कुणाचाही मुलाहीजा वाळगत नाहीत तमा वाळगत नाहीत कोण कुठला गट आपल्यावर नाराज होईल याची ते तमा वाळगत नाहीत जे सत्य आहे ते परखाडपणे ते मांडत असतात आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आम्ही आमच्या छोट्याशा वाचनालयामध्ये त्यांना आमंत्रित केलं होतं आणि इतका मोठ्ठा माणूस आहे ज्ञानपीठ पुरस्कार विजेेते ते लेखक आहेत आणि तरीसुद्धा कुठलीही आढवेेढे न घेता ही व्यक्ती आमच्या वाचनालयात आलेली आहे आमच्या छोट्याश्या संस्थेचं त्याच्या कार्याचं मन भरून त्यांनी कौतुक केलेलं आहे त्यांच्या सदिच्छा आणि आशीर्वाद त्यांनी दिलेल्या आहेत आनि शिवाय त्यांचा जो देखणी नावाचा काव्य संग्रह आहे तो मला त्यांच्या सही नीशी त्यांनी स्वतहून गिफ्ट केलेला आहे दिलेला आहे मला त्यामुळे तो त्यांचा संग्रह त्यांनी मला दिलेला ती माझ्यासाठी एक अनमोल अशी ठेव कायमच राहणार आहे ती एक अनमोल अशी आठवण माझ्यासाठी राहणार आहे आणि त्यांचं लेखन असंच जास्तीत जास्त मला वाचायला मिळावं हीच मी त्यांच्यासाठी प्रार्थना करते त्यांना चा दीर्घ आयुष्य मिळावं आरोग्य मिळावं यासाठी सुद्धा मी प्रार्थनेत कायमच राहील आमचा एक दिवाळी अंक असतो त्या दिवाळी अंकातसुद्धा त्यांनी आपलं लेखन हे दिलेलं आहे आणि त्यामुळे आमच्या अंकाचा जो काही दर्जा आहे गुणवत्ता आहे किंवा एक किंमत आहे ती वाढलेली आहे आणि त्यांच सदोदित असं जे प्रोत्साहन असतं ते आमच्या छोट्या मोठ्या कामांसाठी कायमच असत आणि म्हणून लेखक भालचंद्र नेमाडे हे माझे अत्यंत आवडते असे लेखक आहेत त्यांच्याबद्दल जितकं सांगितलं तितकं कमीच आहे धन्यवाद